भारतामध्ये हवामान हे तीन प्रकारचे आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा असे तीन ऋतूमध्ये असतो आणि वेगवेगळ्या ऋतूनुसार हवामान देखील बदलत असतो वेगवेगळ्या भागामध्ये हवामान हा वेगवेगळ्या प्रकारे असतो जसं हिमाच्छादित प्रदेशामध्ये तेथे वातावरण जे आहे हवामान हे ठंड हवेचं प्रदेश म्हणून ओळखल्या जातो बर्फाच्छादित प्रदेश म्हणून ओळखल्या जाते त्याच प्रकारे दक्षिण भागामध्ये तिथे हा उष्ण भाग म्हणून ओळखला जातो तर तिथे हवामान जे आहे दमट आणि उष्ण प्रकारचं असते भारतामध्ये ऋतूनुसार हे हवामान बदलत जाते तर पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा अश्या ऋतूनुसार हे हवामान असते